हॅलो काय म्हणते तब्येत कशी काय हो गोळ्या बिळया पद्धतशीर घेतल्या खोकला बिकला बसला की नाही

बरं मग त्याच्यामध्ये एक तुम्हाला पॅरासिटेमॉल दिलेली आहे ती घेऊन घ्या जरा एक गोळी है ना जेवल्यानंतर एक गोळी घ्यायची पॅरासिटेमॉल हो नाही आता एक संध्याकाळी घ्या ना आता दुपारी तर घेतलीच होती ना तर आता एक संध्याकाळी गोळी घ्यायची जेवल्यानंतर है ना आणि खोकला नाही खोकला आहे का तुम्हाला खोकला आहे का सध्या खोकल्यासाठी मग आपल्याला एक ते सिरप दिलेलं तुम्हाला ते पण घेऊन घ्या हैना दोन चम्मच घ्यायचे ठीक आहे बरं काही अडचण असली तर परत फोन करा आणि अजून काही अडचण असली काही मुलाबाळांना घरी काही आहे का तब्येत वगैरे कोणाची वायरल इन्फेक्शन कोणाला वाटतं का हो का बरं मग पाणी गरम बिरम दररोज पाणी गरम करायचं गरम पाणी प्यायचं ठीक आहे आणि जे कपडे वगैरे आहेत ना कॉमन कपडे जे असतात जसं टॉवेल वगैरे हे कॉमन युज नाही करायचं सेपरेट सेपरेट प्रत्येकाचं वेगवेगळं घ्यायचं गरम पाण्यातून स्वच्छ कपडे धुऊन घ्यायचे दररोज है ना आणि उन्हात वाळत टाकायचे घरामध्ये मच्छर होतील नाही याची काळजी घ्या पाणी वगैरे स्वच्छ ठेवा भांडी बिंडी धुऊन ठेवायची घासून ठेवायची जेणेकरून आपलं शेवाळ वगैरे जे असतील तशा ठिकाणी आपलं हे टाकायचं आपलं हा औषधाची फवारणी करा आणि मच्छरांसाठी विशेष लक्ष ठेवा मच्छरं चावले नाही पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला वायरल हे होत आहे आणि वातावरणाच्या बदलामुळे पण आता तब्येत खराब होत आहे आणि पाऊस वगैरे ऊन वारा त्याच्यामुळे तब्येत वगैरे खराब होत आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे है ना गरम करून प्यायचं बाय